पुरातनकाळामध्ये आपण बघतो की पुरातनकाळामध्ये वेगवेगळे विशिष्ट लेण्यामध्ये उभारलेले वेगवेगळे चित्र हे आपल्याला काय जतन देतात की आपले पुरातनकाळामध्ये वृद्ध लोकांनी काय काय कोरून ठेवलेलं आहे काय काय कोरीवकाम केलेलं आहे तसंच आपण जर आता बघू पोस्टाची तिकिटे पाच रुपयेवाली तिकिटी आहे त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं शैक्षणिक मूल्य हेच की गांधीजी चं जे पोस्ट फोटो असलेला तो पाच रुपयाचा तिकीट आजसुद्धा आपल्याला कुठे पोस्टाचं पाठवायचं असलं तर लावायची गरज पडते आणि परत जर बघू आपण नाणी दगड जमवण्याचे शैक्षणिक मूल्य म्हणजे आज पण त्याचं एक्झिभिशन लागतं जिथे एक्झिबिशनमध्ये आपल्याला प्रा असं पूर्ण ॲडवेंचरस आणि पूर्ण दाखवलं जाते की पहिले काळात ही नाणी होती त्याच्यामधून आपल्याला कळतं आपल्या भारताची इहिस्ट्री आपली पारंपकरित्या हिस्ट्री काय होती न् त्याचं मूल्य काय होतं पहिले कुठली नाणी यूस केली जात होती पहिले कसा दगड होता दगड कसा झाला मग त्याच्यामधून कसं काय शोध लागला मग त्या शोधामधून कुठला निर्मिती झाली आणि आज काय यूज होतो याचा पूर्ण जो एक राईप सायकल आहे ते आपल्याला तिथून कळतं त्याचं शिकायला शैक्षणिक मूल्य खूप जास्त आहे जे की असायला हवं आजच्या पिढीला हे माहीत असायला हवं की पहिले काय होतं आजच्या पिढीला हे माहीत असतं की आज काय पण जर आपण हिस्ट्री बघितली तर ती हिस्ट्री त्यांना माहीत नसते ती हिस्ट्री माहीत असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हे शैक्षणिक मूल्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला घेणे